हॅलो हां सुरभी फ्लॉवर मार्ट का हां नमस्कार मी सवाई गंधर्व महोत्सवातून आयोजकांपैकी बोलते आहे गोडबोले हां तर मला जरा डेकोरेशनसाठी हवं होते हां हां तर म रोज मला हो आधी समईच्या डेकोरेशनसाठी हार लागतील हां त्याला गुंडाळण्यासाठी एक तुम्ही सगळं करून पाठवाल ना सर ओके हां तर बरं बरं तीन दिवस तरी लागणारच आहे आपल्याला तीन दिवस कार्यक्रम असतो आपलं हां तर मग स्टेजच्या समोरसाठी फुलं लागतील हां आणि कलाकारांना देण्यासाठी बुके लागतील हां रोज एक दहा पंधरा तरी लागतीलच हो आणि हो हार हो आणि फोटो असतील सवाई गंधर्वांचा भीमसेनजींचा त्यांच्यासाठी हार लागतील आणि श्रीफळ लागतील हां हो म्हणजे मी रोजचे तुम्हाला सांगेन त्या त्या दिवशी किती लागत आहेत त्याप्रमाणे रोजचे दहा तरी हो हो हो आणखी समोरचं मेन गेट जे आहे आपलं मुख्य द्वार त्याच्यावर डेकोरेशन करायला लागेल हां कमानीचं लागेल आणि रांगोळीसाठी पाकळ्या पाठवाल रांगोळी काढणारे आहेत तुमच्याकडे कोणी ओके म हां हां बरं बरं बरं बरं मगं तुम्हाला ॲडव्हान्स पाठवायला लागेल ना बरं बरं हां बिल तर लागेलच आम्हाला बिल तर लागेलच पण तुम्हाला थोडाफार ॲडव्हान्स हवा असेल तर मग जीपे करून देऊ आम्ही तुमच्या अकाऊंटला चालेल चालेल मग ही ऑर्डर कन्फर्म समजू मी हो ते आहेच चालेल मग एकदा मी रिपीट करते सगळं मला बुके लागतील रोजचे दहा पंधरा हां स्टेजवर सोड मागच्या बाजूला सोडण्यासाठी माळा लागतील रांगोळीसाठी पाकळ्या लागतील समई डेकोरेशनसाठी हार लागेल आणि फोटोंसाठी हार लागतील आणि हां स्वागत कमान झाली मान्यवरांसाठी हार लागतील आणि श्रीफळ लागतील आणि ह्या व्यतिरिक्त काही असेल तर मी तुम्हाला कळवेन त्याप्रमाणे बरं बरं ओके ठीक आहे सर थँक्यू हो हो चालेल चालेल ओके ओके हां